राज्यातील बातम्यांचे छ प्रमुख छापिल स्त्रोत आहेत सकाळ पुढारी लोकसत्ता दैनिक जागरण महाराष्ट्र टाईम्स आणि प्रसारण न्यूज चॅनल्स आहेत स्टार माझा ए बी पी माझा लोकमत टी व्ही नाईन मराठी नंतर जी चोवीस तास आणि सामाजिक माध्यमं आहेत यूट्यूब चॅनल्स आहेत इंस्टाग्राम आहे एक्स ॲप आहे हे राज्यातल्या बातम्या पुरवतात